आमची मराठी भाषा आहे आम्हाला मराठी भाषा खूप आवडते म्हणजे मराठी भाषा ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वर महाराजांची आभ गाथा आहे ज्ञानेश्वर महाराजाचा अभंगाचा गाथा आहे ज्ञानेश्वर महाराजांनी तर सगळं मराठी भाषेमध्ये हे करून ठेवलं आहे प आम्हाला हे करायला जरा तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजाचा गाथा तुकाराम महाराजांनी मराठीतच सगळे अभंग केलेले तर मराठी भाषा खूप सोपी आहे आणि चांगली पण आहे मराठी भाषा त्याच्यामुळं मराठी भाषेमधलं खूप हे वाटते एकनाथ त महाराजांनी भागवत लिहिलं आहे मराठी भाषेमध्येच आहे झालं तुकाराम महाराजानी अभंग येतं एकनाथ महाराजांचं भागवत आहे त्याच्यानंतर मराठीमध्ये सगळं काही हे आहे मी दररोज मराठीमध्ये सिरियल मराठी सिरल सिरियल पाहाते त्याच्यानंतर म मराठी भाषा अभंग म्हणते गाणे म्हणते सगळं काही आणि ऐकायला पूण खूप आनंद वाटतो ते मराठी गाणे मग गाणे म्हणायला अभंग म्हणायला देवीचे गाणे म्हणायला खूप काही आनंद वाटते मराठी भाषेमध्ये

जे नम गणपतीचे नमस्कार करायला गणपतीचं स्तोत्र म्हणायला हे सगळं मराठीमध्ये खूप छान वाटते मराठीचं खूप काही मराठी भाषा खूप सुंदर आहे चांगली आहे गोड आहे त्याच्यामुळं मराठी भाषेमधलं मी दररोज सिरियल पाहते सिरियलमध्ये खूप मराठी भाषेमध्येच जास्त चांगलं वाटते हिंदी वगैरे काही ऐका वाटत नाही आहे त्याच्यामुळं ते दररोज शिरयल मराठीच जी मराठीच एवढ्या शिरले आहेत तेवढ्या पाहाते मी सकाळी संध्याकाळी दुपारी केव्हाही त्याच्यामुळं मराठी भाषा खूप सुंदर आहे मराठी भाषेमध्ये काही हेच नाही आहे